हॅलो सर तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये फिरायला येत आहात का हो सर तुम्ही आम्हाला आल्यावर नक्की सांगा आमच्या इथं सी फूड खूप छा छान भेटतं आमच्या यातल्या फूडची क्वालिटी पण चांगली असते आम्ही चांगल्या पद्धतीने जेवण बनवतो आणि स्वच्छता पण असते तुम्हाला आमच्या इथे भेट द्यायला आवडेल का हो सर आमच्या इथं ते सगळं भेटंल तुम्हाला बोंबील भेटंल मासे भेटतील मटण आणि नॉनवेजे आहे सगळंच भेटंल खायला आमच्या इथं मासे पण वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात त्याच्यात कधी फ्राय केलेले असतात कधी बिर्याणी पणन असते तुम्हाला जे खायला आवडेल ते तुम्ही आम्हाला नक्कीच सांगू शकता आम्ही ते तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायचा नक्कीच प्रयत्न करू नाही सर आम्ही आम वर अवलंबून असतो बदल जरा ग्राहक म्हणले टाका तर टाकतो जर ग्राहक म्हणले आम्हाला लाल ग्रेवीची भाजी पाहिजे तर मग आम्ही लाल ग्रेवीमध्ये पण करून देतो जी टमाटे टमॅटो आणि कांद्याची ग्रेवी असते ग्रेवी करून देतो आणि त्या ग्रेवीमध्येच भाजी बनवतो जशी आमच्या ग्राहकांची इच्छा असेल तशी हो सर आमच्या इथल्या भाज्या चांगल्याच असतात आणि खायला पण चविष्ट असतात त्याचा काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार त्रास होणार नाही आणि तुमच्या कही क्वरी आमच्याबद्दल असतील जास्त करून तुमची इच्छा काय आहे ते सांगा हो सर चालेन आपण आल्यावर बोलू मग सर्विस आणि पैशाबद्दल नंतर बोलू